हो मला एक भाऊ आहे माझा भाऊ माझ्याशी फार वेगळा आहे त्याचं अभ्यासात मन नाही आहे माझं अभ्यासात मन आहे तो लोकांशी चांगल्यापणा प्रमाणे बोलू शकते पण मला थोडासा लाज वाटते बोलायला आणखी त्याला चित्रकला आवडते मला चित्रकला नाही आवडत म्हणजे करता नाही येत तो माझ्या आईसारखा आहे आणखी मी आपल्या बाबांसारखी आहे हे थोडासा डिफरन्स आहे आमच्यामध्ये